मी माझ्या गाडीची खूप काळजी घेतो सकाळी रोज न चुकता स्वच्छ पुसतो आठ दिवसाला एकदा धुवून घेतो आणि महत्त्वाची गोष्ट मी माझी गाडी कुणालाही चालवायला देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आत्तापर्यंत बाईक चालवताना कधीच कंटाळा आला नाही साधारणपणे एकोणीशे सत्त्याण्णवला मी नाशिकवरून एम एटी घेऊन आलो होतो सकाळी साडेदहाला निघालो होतो साधारणपणे रात्री बारा वाजता बरोबर सेंट्रल बिल्डिंगला जिल्हा मध्यवर्ती इमारतीपाशी आलो होतो आणि मला काहीही कंटाळवाणा वाटला नाही आणि मला कधीच प्रवास करताना कधीही कंटाळा येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बाहेर ज्या वेळेस मी गाडी चालवतो त्यावेळेस मी डोक्याला हेल्मेट लावतो आणि जी काळजी घ्यायला हवी बाईकवर जाताना आपण ती शंभर टक्के सगळी काळजी घेतो आणि मला कधीही बाईकवरचा प्रवास कंटाळवाणा वाटत नाही